प्रदेशातील इतर भाषांशी मराठी भाषेचा काय संबंध आहे ते मी तुम्हाला सांगते प्रदेशातील इतर भाषा हे म्हणजेच की हिंदी मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत जापानी चायनिज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप भाषा आहे पण मराठी भाषेशी त्यांचा संब त्यांचा संबंध म्हणजे की महाराष्ट्र जो देश आहे तिथे जास्तीत जास्त नव्हे तर महाराष्ट्र हा मराठी भाषेचाच देश आहे इथे आणि जर कुठे पण गेलं तर महाराष्ट्र म्हटलं तर तिथं मराठी आलीच मराठी भाषेचा संबंध म्हणजेच की हिंदी बोलणाऱ्या लोकांना मराठी येतं मराठी बोलणाऱ्या लोकांना हिंदी येतं पण इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना हिंदी येतं पण मात्र त्यांना मराठी येत नाही तर हा संबंध जो आहे तो मला फारसा पटत नाही तर आम्ही इंग्ली आम्ही मराठी असलेले लोक इंग्लिश बोलतो हिंदी बोलतो संस्कृत बोलतो पण ते लोक मराठी का बोलत नाही ह्याचा मला विचार पडते पण तरी प्रदेशात इतर भाषांसाठी मराठी भाषेचा संबंध हा फार मोठा आहे